हां बोलाकी मॅडम हा बोला येतो आहे आवाज तुमचा हां का कोणत्या पिकासाठी पाहिजे मॅडम हां भेटून जाईन की कोराजन हे हरभऱ्यासाठी हां भेटेल की मॅडम हा मॅडम किती पॅकेटं पाहिजे आपल्याला हॅलो किती पॅकटं पाहिजे बरं बरं भेटेन की हा मॅडम आठशे रुपयापर्यंत भेटून जाईल मॅडम हा चांगल्या क्वालिटीचं आहे नाही ना मॅडम चार चारचं भेटल चारशे रुपयामध्ये हळदीचं ड्रेसिंग काय आहे मॅडम हा हा भेटेल मॅडम किती एकर मॅडम हळद किती एकर आहे मॅडम तसं भेटून जाईन मॅडम ठीक आहे मॅडम हां ठीक आहे मॅडम भेटून जाईल या मॅडम कधी पण ठीक आहे चाल